दोन हजार सात हजार पंचवीस हजार छत्तीस हजार सहा पन्नास हजार साठ हजार आणि चौतीस हजार छत्तीस हजार पस्तीस हजार